हॅलो काय सांगतेस ग नाही ग मी सध्या घरीच आहे बोल काय सांगते हां हां चालेल कोणता पिक्चर आहे ग हां नाही ग हां हां हां पुढेच लागणार नाही चालेल कितीचा पण कितीचा शो घेणार आहेस

सांगेन नाही ग बाई बघ अजून कोण येतंय तर दोघांत मजा कशी येणार

वर्षभर पाऊस लागत असतो हां भारी असेल ना मग बघूया जाऊयात मग हां

हां चालेल जाऊया मग हो हो ग बाई अजून कोण येतं तं बघ ना हां हां विचारलं आदितीला गायत्रीला विचार

नाही नाही येते येते तुला सुट्टी आहे ना हां चालेल चालेल

हां चालेल नक्की ना शनिवारी फिक्स कर हां चल्